मी ऑनलाइन शॉपिंगद्वारे एक स्मार्टफोन खरेदी केला होता रेडमी नाईन प्रो परंतु आता माझा विचार बदललेला आहे तर आता मला तो नको आहे तर मला तो रि काढून टाकायचा आहे माझ्या ॲपमधून तर आपल्याला सुरुवातीला तो जो ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर जो शॉपिंग कार्ट आहे त्यामध्ये जाऊन आपल्याला जो मोबाईल सलेक्ट केलेला आहे तर त्याचं तिथे जाऊन तो रिमूव्ह करायचा आहे रिमूव्ह केल्याच्यानंतर आपल्याला परत होमवरती येऊन परत शॉपिंग कार्टवरती यायचे त्यावेळेस चेक करायचं आहे की ते शॉपिंग कार्ट हा रिकामा आहे का जर रिकामा असेल तर तुमची जी काही प्रोसेस मोबाईल कॅन्सल करण्याची मोबाईल कॅन्सल करायचा आहे तर तो पूर्ण झालेला आहे समजून रहा